हां बोला बोला बोला अच्छा अच्छा बोला मॅळम नमस्कार आहे आहे बोला ना सांगा ना मॅळम

अच्छा अच्छा अच्छा

बरोबर आहे अच्छा आता बघा आता बघा आता मार्केटमध्ये फॅशनचा जमाना आहे हे तर मान्य आहे बरोबर आहे लोकांना महिलांना काय का ते नवीन नवीन प्रकारचे डिझाईनच्या गोष्टी आज मार्केटमध्ये जास्त चालतात हां आपण आज लेडीजच्या बाबतीत जर बघितलं लेडीजला वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स पसंत पडतात मग सगळ्यात पहिले आपल्याला करावं लागेल की आपण ज्या भागात फॅशन डिझाईनचा कोर्स करत आहे त्या परिसरातील सध्याची डिमांड काय नेमकं त्यांना कशावर आपल्याला कशाप्रकारे त्यांना अपेक्षित असतं त्याप्रमाणे थोडं आपण बेसिक नॉलेज जर घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याप्रमाणे आपण चांगल्या प्रकारे फॅशन डिझायनमध्येच जाऊ शकतो एक हां दोनास तर दोन नंबर असं असतं की आपल्याला तेवढा वेळ आणि टाईमलाईन म्हणजे दि वे दिलेल्या वेळेत जर आपण ती ती गोष्ट त्यांना पूर्णपणे करून दिली तर निश्चितच आपल्याला कुठे ना कुठेतरी आपलं समोर नाव होण्यास मदत होते म्हणजे बघा फॅशन डिझाईनमध्ये आज महिलांना जर असेल तर जे साधं शिलाई काम असतं याच्यावर पसंद नसते एखाद्या महिला महिला ते याचं कसं असतं की दुसऱ्याकडून दुसऱ्याचं बघून त्याचं अनुकरण केले जातं उदाहरणार्थ साध्यापेक्षा मग एम्रॉयडरीचं असेल अजून त्याच्यामध्ये काय नवीन टेक्नोलॉजीचं शिलाई काम असेल मग अजून काही नवीन नवीन डिझाईन्स असतील आज आता डिजिटल मिडिया आहे तर डिजिटल मिडियावरून काही फे फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल अशा वेगळ्या प्रकारचं तुम्ही टूल्स यूस करून त्या फॅशन डिझायनचा शिकू शकतो घरबसल्या बसल्या गरजेचं नाही आहे की कारण आपलं बेसिक झालेलं आहे आपण शिवू शकतो हां पण अजून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपण फॅशन डिझायनच्या डिझाईनमध्ये उतरू शकतो न् आज ती काळाची गरज आहे लोकांना का पाहिजे कॉलिटी पाहिजे हां दिसायला चांगलं पाहिजे हां अन् जशी जशी आपल्या परिसरात जशी गरज असतं ना ती गरज जर आपण फुलफिल केली ना तर निश्चितच आपण त्या क्षेत्रामध्ये उतरू शकतो मला असं वाटतं आहे तुम्हा तुम्हाला काय वाटतं आता बघा ना आ आज आज बघा आज आज बघा आत आज आपण लो म्हणजे आपण बेसिक आपण करत आहे पण आपल्या शेजारची व्यक्ती कुठंतरी तालुका प्लेसला किंवा डिस्टिक प्लेसला जाऊन फॅशन डिझाईनकडे वळत आहे मग खा नी ती सेवा आपण आपल्या गावातील महिलांना किंवा त्या व्यक्तीला जशी गरजेप्रमाणे आपण जर पुरवली आणि मार्केटपेक्षा थोडं कमी भावानं जर आपण सुरवातीला मार्केट डेवलप करण्यासाठी जर आपण त्याचा वापर केला तर निश्चितच आपल्या या फॅशन डिझाईनचा समोर भविष्यात खूप फायदा होईल आज मुलींना किंवा महिलांना या फॅशनवर जास्त जोर देता येईल दिवसेंदिवस महिलांचं राहणीमान असावं राहणीमानसुद्धा बदललं आहे मग राहणीमानाप्रमाणे आपल्याला सुद्धा आपलं डिझाईन बदलावी लागेल तर आपल्याला पुढे मार्केटमध्ये स्कोप राहील छान आहेत म्हणजे तुमचं तुमचं आहे ना हे विचार खूप छान आहे म्हणजे बदलत्या युगाप्रमाणे आपल्याला बदलणं गरजेचं आहे म्हणजे बदलतं युग जर फॅशनचं असेल तर आपल्याला ती गोष्ट आत्मसात करून त्याप्रमाणे आपल्याला तसं कमुनिटीला द्यावं लागेल तर निश्चितच आपण त्या क्षेत्रामध्ये यश मिळवू शकतो आणि खरंच तिने जर हा विचार केला आहे ना तर कुठेतरी बघा की कशाप्रकारे याचा आपल्याला नॉलेज घेता येईल आणि त्या नॉलेजप्रमाणे थोडं कसं आपल्याला त्याचा अवेअरनेस करता येईल आणि कसं आपल्याला त्याच्यात समोर जाता येईल हा निश्चितच प्रयत्न करा आणि खूप चांगलं यश मिळेल तुम्हाला कारण तुमच्यामध्ये ती स्किल आहे

नक्की नक्की नक्की नक्की नक्की करा मॅडम आणि काही अडचण असली तर सांगा आपल्याकडे काही टेक्निकली पर्सन्स आहे त्यांची सु त्यांच्यासोबत सुद्धा तुमची जोडणी करून देईल आणि त्यांच्यासोबत तुम्हाला थोडंफार एक ब ट्रेनिंग देण्याचाही आपण त्यांना सांगू शकतो आणि त्याच्यातून तुम्हाला समोर जाता येईल चालेल मॅळम हां ठीक आहे ठीक आहे ओके मॅडम चालेल ओके थँक्यू हां हां हां थँक्यू